माझी आई आणि कुटुंबातील सदस्यात माझ्या याच्यामध्ये प्रोत्सान देण्याचे भूमिका निभवता की जेणेकरून अॅक्चुली मला कुकिंगचा खूप छंद आहे आणि त्यांना माझ्या आईला आणि माझ्या कुटुंबीयांना वेगवेगळ्या प्रकारचे डिश खायला किंवा आवडतं त्यामुळे मला त्यांच्यासाठी कायतरी वेगवेगळ्या प्रकारचे डिश जे आहे ते करून खाऊ घालायला खूप जास्त आवडते तसेच माझी आई जी आहे ती स्वयंपाक करत असताना मला तेथे घेऊन बसायची की बघ आपण भाजी जर बनवत आहे आलू वांग्याची त्यासाठी काय काय लागतात किती आता दोन किलोची आलू वांग्याची भाजी आहे एक किलो वांगे ए दीड किलो वांगे आणि अर्धा किलो वांगे सॉरी दीड किलो वांगे आणि अर्धा किलो बटाटे आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागतात एक बटाटा सॉरी एक कांदा मोठा एक कांदा मोठा बारीक चिरलेला आणि दोन मिडियम साईजचे टोमॅटो ते चिरलेले आणि आलं लसणाचा पेत पेस्ट छोटा दोन चमचे आणि बारीक कोथिंबीर चिरलेली दोन चमचे आणि परत जिरं मोहरी अर्धा अर्धा चमचे आणि ऑइल तर पातेल्यामध्ये पातेलं गरम करत असताना आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकायचं तीन ते चार चम्मच त्यानंतर जिरं मोहरी टाकायची त्यानंतर कांदा स बारीक चिरलेला तो कांदा फ्राय करायचा आणि तो जरा लालसर होऊ द्यायचा त्यानंतर ती आलं लसणाची जी पेस्ट आहे ती सुद्धा त्यामध्ये टाकायची ती छान परतून घ्यायची त्यामध्ये परत टोमॅटो टाकून द्यायचे आणि चवीनुसार मीठ आणि तिखट हळद ही वापरायची तसेच धणा मसाला किंवा गरम मसाला आणि जिरे मसाला हे सुद्धा यूज करायचं आणि आपल्याकडे गोडा मसाला जर असेल तर तो गोडा मसाला तुम्ही यूज करू शकता ते झालं की छान परतून घेतल्यानंतर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि जे आया बटाटे वांगे जे चिरलेले होते ते त्यामध्ये सोडायचे त्यामध्ये त्याला कमी फ्लेमवरती एक पंधरा ते वीस मिनिटं होऊ द्यायचे तेलामध्ये ते जर पंधरा ते वीस मिनिटं झाल्यानंतर त्यामध्ये लागते तसं तसं पाणी लागतंय जसं जसं रस्सा करायला जसं जसं पाणी लागतं तसं तसं पाणी सोडायचं आणि त्याला छान उकळी येऊ द्यायची भाजी चांगली शिजवून घ्यायची नि आणि भाजी बंद क भाजीची गॅस बंद करायची न् त्यानंतर वरून बारीक कोथिंबीर चिरलेली टाकायची तर ती मला अशा काही छोट्या छोट्या गोष्टी मी लहान असताना मला सांगायची किंवा मी तिथे उभी असताना मी तिच्याकडे लक्ष द्यायची पुरणपोळी ती बनवायची सणावाराला तर कशा पद्धतीनी बनवते हे मी सुद्धा बघाय बघितलेलं आहे आणि त्यानंतर मला कधी ती ढोकळा नाश्ता जेव्हा ती बनवायची कधी ढोकळा बनवायची कधी इडली बनवायची ती कथल्या पद्धतीने बनवते काय काय त्यामध्ये सामग्री घेते कशा पद्धतीनी ते खमंग ढोकळा होतो काय त्याच्यासाठी काय टिप्स आहे तर हे सगळं मी आई करताना बघत असायची किंवा माझ्या घरचं जे कुटुंब आहे जशा काकू आहेत मोठी आई बडी मम्मी आहे ह्याच ह्या सुद्धा स्वयंपाक किंवा अदर नाश्ता जे बनवायच्यात तर मी त्यामध्ये लक्ष द्यायची की तिथे उभी राहताना मी लक्ष द्यायची की मम्मी तू काय बनवते काकू तू कशा पद्धतीने बनवते मी लक्ष देऊन माय माझ्या डोक्यामध्ये फिट करायचं की बा हा मला जर इनकेस बनवायचं राहिला तर मी कशा पद्धतीनी बनवणार तर त्यामुळे मी त्यांना जेव्हा मदत करायचे मी स्वयंपाकघरामध्ये माझ्या काकूंना माझ्या आईला किंवा माझ्या बडी मम्मीला तर त्यामुळे मला जो स्वयंपाकाचा जो इंटरेस आहे की स्वयंपाकामध्ये माझा जो छंद आहे तो वाढत गेला आहे माज स्वयंपाक कशा पद्धतीनी करायचा माझा इंटरेस वाढत गेला कशा पद्धती छान भाजी बनवायची याची भाजी कशी ची या भाजीला काय रेसिपी लागतात काय सामग्री लागतात किती प्रमाणामध्ये कोणती कॉन्टिटी असायला पाहिजे हे सतत मी माझ्या आईकडून किंवा माझ्या फॅमिली मेंबरकडून मी शिकलेली आहे अन् त्यामुळे माझा हा माझ्या मनामध्ये स्वयंपाक हा छंद निर्माण झालेला आहे